आज मी माझ्या बागेला पाणी देत असताना असं लक्षात आलं की पाण्याचा प्रवाह खूपच कमी आहे मग मी वेगवेगळ्या नळ्या वापरून बघितलं की नेमकी समस्या कुठं आहे पाणी येण्यामध्ये आहे का माझ्या नळीमध्ये आहे पण नळ्या बदलूनसुद्धा काहीच उपयोग झाला नाही आणि कमी दाबानेच पाणी येत राहिलं मग उरलेलं कनेक्शन कसं आहे आणि ते तपासायसाठी जलप्राधकरणाशी संपर्क साधला आणि त्यांना सांगितलं की माझ्याकडे येणारा पाण्याचा पुरवठा खूप कमी दाबाने येतो आहे माझी नळी पण मी तपासली पण पाणी कमीच दाबाने येतं आहे तर कृपया तुम्ही तुमच्या तंत्रज्ञाला माझ्याकडे पाठवाल का पाण्याची पाण्याचं तपासणी करण्यासाठी आणि पाण्याचा दाब कसा आहे ते बघण्यासाठी तुम्ही जर पाठवलं तर खूप छान होईल आणि माझी समस्या लवकर निवारण होईल नाही जर तुम्ही पाणी कमी दाबाने सोडलं किंवा कमी दाबाने जर पाणी येत राहिलं तर माझी बाग वाळून सुकून जाईल तर तुम्ही लवकरात लवकर तंत्रज्ञाला पाठवावं अशी मी तुम्हाला विनंती करत आहे